राज्यातील मुख्य धर्म हा ग हिंदू आहे तसं करून आपल्या राज्यातील हिंदू धर्म जास्त आहे जेणेकरून हिंदू हिंदू लोकांना त्यांचं अस्तित्व आहे इतिहासात हिंदू धर्माचं नाव कोरलं गेलेलं आहे जसं कधी बाहेरून येणारे लोकसुद्धा ते हिंदू हिंदीमध्ये बोलू शकतात जसं आपण महाराष्ट्रात राहून मराठी बोलतो आणि ते बोललंही पाहिजे ही आपली संस्कृती आहे तसं बाहेर येणारे लोक हिंदी बोलतात मग आपण त्यांच्यासोबत संवाद साधताना हिंदीही बोलू शकतो आणि हिंदू असं काही नाही आहे की जेणेकरून हिंदू इस्लाम ख्रिश्चन इथं धर्म हे पण हिंदूमध्येच मोडले जातात इस्लाम जरी हा वेगळा धर्म असेल पण ख्रिश्चन वगैरे हे सगळी हिंदूमध्येच मोडले जातात हिंदू हा आपला एकदम महत्त्वाचा धर्म आहे जेणेकरून आपण हिंदू असल्याचा आपण अस्तित्व एक निर्माण करतो आपण बाहेर देशात गेल्याला वी आर इंडियन आम्ही भारतीय आहोत हा आपण त्यांच्यासमोर एक आपली इमेज ठेवतो आपण हिंदू आहोत आपल्याला ग वेगवेगळ्या लोकांसोबत संवाद साचता यावा आपली संस्कृती जपली जावी संस्कृती आपल्या वेगवेगळ्या आपल्या हिंदू धर्मात खूप वेगवेगळे संस्कृती आहेत जसे मराठीम आपल्या मराठी धर्मात वेगवेगळे एक नूतन वर्ष म्हणजे आपण ख्रिश्चन लोकांचं हा ग नवीन वर्ष हा एक जानेवारी त्यांचा पंचवीस डिसेंबरपासून त्यांचा एक त्यांची दिवाळी मानली जाते तसं हिंदू धर्मात ही दिवाळी आपली ग डिसेंबर नव्हें ऑक्टोबर नव्हेंबरमध्येच येते हिंदू धर्मामध्ये इस्ला ख्रिश्चन लोकांमध्ये ही पंचवीस डिसेंबरला त्यांची दिवाळी मानली जाते म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्रित आपल्या राज्यात राहतात आणि आपण तिथून वेग त्यांच्याशी संवाद साधून आपण एक कम सोसायटी बनवून एकत्र राहतो वेगवेगळ्या सेलिब्रेटसुद्धा आपण ते सेलिब्रेटसुद्धा करतो वेगवेगळे धर्म आता आपलं मराठी मराठी म संस्कृतीमध्ये न नूतन वर्ष हे गुढीपाडवा म्हणून ओळखलंं जातं आपण मराठी लोक त्या दिवशी ग साजरा करतो नूतन वर्ष तसे ख्रिश्चन लोक हे ग एक तारखेला ग साजरा करतात त्यांचं नवीन वर्ष हे एक जु जानेवारीपासून चालू होतं जेणेकरून त्यांची दिवाळी ही पंचवीस डिसेंबरला असते म्हणजे क्रिसमस त्यांच्या द जीजसचा जन्म झालेला असतो त्या दिवशी सो ते त्यांच धर्मातून मानलं जातं की त्यांचा त्यांचा देवाचा जन्म जेव्हा झालेला आहे तेव्हा त्यांची दिवाळी असते तसं आपल्या हिंदू धर्मात ही मराठी आपण हो गुढीपाडवा साजरा करतो असं आपले नवनवीन संस्कृती आहे म्हणजे न नवीन आपली संस्कृती रुजली गेलेली आहे आपल्या राज्यात जसं की गुढीपाडवा मकरसंक्रांत मकरसंक्रांत दिवाळी हे आपलं झालेले आहे बऱ्यापैकी आपले आपल्या ह्या ध आपण राज्यात राहातो ते मुख्य धर्म मानले जातात आपल्या इतिहासात कोरले गेलेले हे धर्म आहे संस्कृती हा आजच्या पिढीला जा सांगण्याची गरज आहे की ही आपली संस्कृती आहे ही जपली पाहिजे आपल्या पूर्वजांनी ती जपलेली आहे आपण कसं तिला अजून जपू शकतो हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे आपण त्यांच्या पुढे सांग जतन केलं पाहिजे की ही असते किंवा मग आपल्या वेगवेगळ्या आपल्या जसे मराठी महिन्यांमध्ये दर महिन्यात दोन एकादशी असतात पौर्णिमा अमावस्या वगैरे हे सगळं म्हणजे पंधरा पंधरा दिवसाला असं डे आपला दिवस चेंज होतो एकाद एका महिन्यात दोन एकादशी असतात वेगवेगळं मग जसं त्यांच्या धर्मात काही वेगळं मानलं जातं ख्रिश्चन धर्मात काही वेगळं मानलं जातं पण आहेत सगळे हिंदू पण आपण त्यांना एक आपल्या याच्यानी ग एक त्यांचा जागा दिलेली आहे की हा ख्रिश्चन धर्म हा मराठी धर्म हा हिंदू धर्म हे सगळे मिळून एक हिंदुत्वच आहे तर मग हे जास्त